तसं तर मला शेर बाजाराबद्दल काही माहिती नाही पण तसा आता चढउतार झाला तर भरपूर काही बदल होतात रेट रातोरात वाढतात रातोरातच उतरतात कोणाचं कोणाला खूप जास्त फायदा होतो कोणाला खूप तोटाही होतात आणि ह्या ऑनलाईनच्या यामध्ये जे ट्रेडिंग करतात त्याच्यापासनं खूप फसवेगिरीपण झालेली आहे लोकांच्या अकाउंटमधून अननेसे म्हणजे पैसे पण काढल्या जातात लोक फसतात कोणाला माहिती नाही तर ओ टी पी देऊन देतात लक्ष नाही राहत तर परस्पर त्यांचे पै बँक खाते पण खाली झालेले आहे तर त्यामुळे हे निश्चयच की त्याच्यापासनं थोडीशी जोखीम आहेच हे म्हणायला हरकत नाही आणि जोखीम असल्यामुळं कसं आपल्याला काळजीपूर्वक वागायला हवं आणि त्याचा फायदा पण होऊन जातो की जसं ऑनलाईन झालं तर त्यामुळे आपण कुठेही असलं तरी पेमेंट ट्रान्सफर करू शकतो तर आपण त्या एका प्रकारे जोखीम जास्तीत जास्त प्रकारचे आहे असं मला वाटतं